भारतामध्ये सर्वाधिक पिला जाणारा जो पेय आहे तो म्हणजे चहा भारतामध्ये असे क्वचित लोक असतील ज्यांना चहा आवडत नाही तर सर्रास लोकांना चहा हा आवडतोच बाहेर फिरायला गेलो थांबलो चल चहा पिऊया कु कुठला एखादा कॉलेज असेल कॉलेजमधली विद्यार्थी असतील अभ्यास कर लेट नाईट स्टडी करत असतील बाहेर पडले चहाची टपरी शोधतात तर चहा हा असा एक माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे सकाळी उठलो पहिला चहा हवा बेड टी हवा काही लोकांना चहा चहा प्यायल्याशिवाय पुढच्या विधी करता येत नाहीत तर चहा जो आहे सकाळ दुपार संध्याकाळ काही लोकांना आता कंटिन्युसली चहा लागतो ते दर एक एक तासाने चहा पितात ता आमच्या मी जो आत्ता चहा बनवतो तर चहामध्ये साधारणतः दूध पाणी साखर चहा पावडर आलं थोडी तुमच्याकडं इलायची असेल तर इलायची या सगळ्याचं मिश्रण करून जे तुम्ही उकळता त्याचा चहा बनतो मी जो चहा बनवतो तो एक कप दूध घेतो त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकतो आणि ते थोडं गरम करतो ते गरम केल्यानंतर त्यामध्ये चहा पावडर टाकतो चहा पावडर मस्तपैकी उकळी आली की त्यामध्ये इलायची जी आहे आपली ती सोलतो तिला तिची बारीक पेस्ट करतो त्याला बारीक करतो ती पेस्ट टाकतो ते चांगलं उकळून उकळून घेतो उकळल्यानंतर ॲक्च्युली काय होतं उकळल्यामुळे चहाला एक वेगळा कलर येतो चहाला घट्टपणा येतो जेवढं तुम्ही जास्त उकळाल तेवढा चहाचा जो चहाची चव वाढेल आणि त्याला घट्टपणा जास्त येईल हे सगळं झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकून थोड्या वेळाने गॅस बंद करायचं आणि हा चहा एका मस्तपैकी कपामध्ये ओतून घ्यायचा आणि मस्तपैकी गॅलरीमध्ये बसून चहाच्या बुरक्या माराय